इंडियामध्ये असे काही फायू स्टेटचे नावं आहे नंबर वन महाराष्ट्र नंबर टू छत्तीसगढ नंबर थ्री आंध्रप्रदेश नंबर फ्रोर उत्तर प्रदेश नंबर फायू मध्य प्रदेश